पहिले तर कंपोस्ट खत म्हणजे जसे बैल बैलापासून शेण मिळते शेणापासून खत मिळते ते खत कंपोस्ट खत आहे अनेक प्रकारचे खत आहेत ज जसं झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात झाडाला खत पण देलं तरी पण ते स्वस्त राहतात म्हणजे छान राहतात त्यांची वाढ भरपूर होत असतात आणि फास्ट म्हणजे वाढित होत असतात हळूहळू होत नाही लवकर लवकरच मोठे होतात त्यांना कांता असं म्हणजे रोग प्रकार म्हणजे काही होत नाही काय त्याला म्हणजे जसं काय आजारपणा असं वगैरे असं तसं आहे ना ते काही झाडांना होत नाही लवकर लवकर झाड वाढतात आणि त्यांना जसं काय ॲपलचं झाड राहिलं तर त्यांना लवकर लवकर ॲपल लागून जातात जसं दुसरं अजून कोणतं राहिलं ऑरेंज राहिलं तर ऑरेंज लवकर लवकर लागून जातात म्हणजे खतपासून नाही का झाड हे खूप खूप महत्त्व झाडांना खत हे खूप महत्त्वाचं आहे त्यांना खत भेटलंच पाहिजे नाही भेटलं तर झाडं असं मुरजल्यावानी राहणार असं राहणार तसं राहणार म्हणजे छान नाही राहणार खत भेटलं त्याला तर थो ते छान राहणार